माझ्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात विविध धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात दिवाळी होळी गणेशोत्सव ईद ख्रिसमस आणि बैसाखी हे प्रमुख सण आहेत मी दिवाळी मोठ्या आनंदात साजरी करतो घराची साफसफाई आकर्षक दिवे फटाके आणि फराळ हा दिवाळीचा विशेष भाग असतो याशिवाय मी ईदला मित्रांना शुभेच्छा देतो आणि शिर खुर्मा खायला आवडतो या सणांमुळे समाजात बंधुत्व ऐक्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते